कॅमेरे बरेच प्रकारचे आहेत त्यामध्ये फोटोग्राफसाठी वेगळे कॅमेरे वापरले जातात व्हिडिओग्राफीसाठी वेगळे कॅमेरे वापरले जातात आणि त्यामध्ये लेन्सेस पण बऱ्यापैकी असतात त्यामध्ये विशेष करून फोटोग्राफीसाठी जास्तीत जास्त कॅननचा वापर केला जातो आणि त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या लेन्सेसचे पण प्रकार आहेत आता लेन्सेसचा वापर काय होतो त्या कॅमेरांचा तर लांबून फोटो काढायचा असेल तर खूप वेगळ्या लेन्स वापरल्या जातात जवळचा फोटो काढायचा असेल तर वेगळ्या लेन्स वापरल्या जातात अंधारात फोटो काढायचे असेल तर वेगळ्या लेन्सस वापरल्या जातात आणि फोटोग्राफीमध्ये बीच असेल किंवा वरती टेकडीवर असेल तर अशा फोटोग्राफांसाठी फोटोग्राफीसाठी वेगवेगळ्या लेन्सेस असतात आणि ते कॅननचे सहसा फोटोग्राफीसाठी कॅमेरे वापरले जातात आणि व्हिडिओग्राफी करायची असेल म्हणजे सिनेमाटी सिनेमाटोग्राफी करायची असेल तर त्यासाठी सोनीचे कॅमेरे बेस्ट मानले जातात त्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत आणि त्यामध्ये व्हिडीओग्राफीमध्ये अँगल असतात वाईल्ड अँगल क्लोज अँगल यासाठी वेगवेगळे लेन्सेसचा वापर केला जातो त्यामध्ये वाईल्ड अँगल असेल तर सेव्हन एम एम आणि क्लोज अँगल असेल तर टू एम एम अशा लेन्सेस वापरल्या जातात ज्यामध्ये पिक्चर क्वालिटी चांगले राहील व्हिडिओ कॉलिटी चांगली राहील आणि मेन म्हणजे फोकस करण्यासाठी म्हणजे क्लोज फोकस आणि वाईल्ड फॉकस करण्यासाठी वेगवेगळ्या लेन्सेसचा वापर केला जातो सध्या तरी कॅनन आणि सोनी या दोन कॅमेऱ्यांचा जास्तीत जास्त वापर केला जातो फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी त्यामुळं कॅनॉन आणि सोनी हे मी प्रेफर करतो शूटसाठी